नव्या पिढीमध्ये भाज्या आणि फळाची लागवड या गोष्टीसाठी नव्या पिढीमध्ये काय अडचण आहे तर ते जागेची आप उपलब्धता नसल्यामुळे अडचण आहे दुसरी गोष्ट म्हणजे ते हे आपच आपन त्यांच्या नवीन पिढीमध्ये गोडी निर्माण केली पाहिजे की ह्या भाज्या ला लागवडीमध्ये परसबाग तयार करण्यामध्ये आपले कीटकनाशक न वापरलेली भाज्या मिळू शकतात तसेच पैशाची बचत होते व सेंद्र्रीय प्रकारच्या भाज्या आपल्याला उपलब्ध होतात पैशाची बचत होते तात्काळ उपलब्धता होते भाज्याची आणि घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि याबाबत दुसरी गोष्टी म्हणजे घरात हवा खेळती राहाती घराची सुंदरता वाढते आणि आता नवीन पिढीनी काय फ्लॅट सिष्टटीमध्ये काय आहे सगळ्यात शेवटचा जो मजला असतो त्या मजल्यावरती व्हर्टिकल फॉर्म नावाच एक आता हा नवीन प्रकार च हे झालेला आहे त्याचा लाभ घेऊन फळ झाडांची लागवड करायला पाहिजे परसबाग तयार करायला पाहिजे एवढी